नमस्कार स्वयंपाक करताना किंवा जेवताना मी नक्कीच काही प्रथा परंपरा आणि चांगल्या अर्थाच्या समजूती यांंचं पालन करतो आणि मी का करतो हे पण मी आता सांगतो सर्वप्रथम स्वयंपाक करताना आपण जे पदार्थ वापरतो ते चिरायच्या आधी स्वच्छ धुतले गेले पाहिजेत कारण हल्ली वेगवेगळी सेंद्रिय असेंद्रिय खतं किंवा त्याच्यात अजून काही अयोग्य मार्गाने हे सर्व खाण्यायोग्य होण्यासाठी आणि तसे रंग येण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि हे नको असलेले घटक आपल्या शरीरात जाऊ नये म्हणून सर्वप्रथम आपण स्वयंपाक करताना आणलेल्या पदार्थांची छानपैकी धुवून स्वच्छता करणं गरजेचं आहे आणि ही स्वच्छता भाज्या पालेभाज्या कापल्यानंतर धुवू नये कारण त्यातली जीवनसत्व मग ते निघून जातात त्याचा निचरा होतो त्यामुळे मी ही एक परंपरा कायम शरीराच्या आरोग्य आरोग्यासाठी ठेवलेली आहे दुसरी गोष्ट जो आपला पदार्थ आपण आणला आहे सर्वप्रथम त्याचा पहिला वापर करायचा तो असा शि शिळा करून ठेवायचा नाही ज्याला इंग्रजीमध्ये फस्ट इन फस्ट आउट म्हणतात ती पद्धत ही आपल्याकडे परंपरा आहेच तिसरी गोष्ट आपला जो स्वयंपाक करताना आपली जी पद्धत आहे तो आहार समतोल असला पाहिजे त्यामुळे आपल्या पदार्थांमध्ये कड कडधान्ये हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये जीवनसत्व असतात या सर्वांचा समतोल राखला गेलाच पाहिजे दही दूध या सर्व गोष्टींचा पण योग्य पद्धतीने वापर केला गेला पाहिजे जेवताना आणि स्वयंपाक करतानाच्या पद्धती म्हणून पूर्वीच्या काळी एक घास काऊचा एक घास चिऊचा म्हणून आपण पक्षांना काही अन्न देत असू तसं मी स्वतःहून कुठलाही एखादा पदार्थ जर का आपल्याकडे वापरला गेला नसेल तर तर तो गाईला द्यावा किंवा काही त्यातले पदार्थ असे असतील की जे पक्षांना आपण बारीक बारीक करून ठेवावे पक्षी ते खातात आणि ते अन्न कोणाच्या मुखी लागतं कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे समजुतींच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आपण केलेला पदार्थ एखादा चांगला गोड पदार्थ केला तर आपण तो स्वतः त्याचा चव घ्यायच्या आधी आपण देवापाशी निरांजन लावून देवाला तो एक प्रसाद म्हणून दाखवतो किंवा आपल्या प्रिय आणि दिवंगत व्यक्तीला आवडत असेल तर त्या व्यक्तीच्या फोटोपाशी दोन मिनटं आपण तो ठेवतो आणि मग त्याचा आपण आस्वाद घेतो अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि समजुती मी मात्र चांगल्या भावनेने पाळतो धन्यवाद